हॅल्लो अगं काय करते आहेस सकाळपासून काल पण तुला कॉल केलेला मी काल पण तुला कॉल केलेला मी तू नेहमी बीजीच असतेस केव्हा पण फोन केला का बीजी तू नेहमी बीजी असतेस केव्हा पण कॉल केला का बीजी बरं मी काय बोलते मी संध्याकाळी भेटले असते पण मला पण मी उद्या मला मुंबईला जायचं आहे ग हो आता सण आला आहे साडी अगं आहे पण तुला कसं समजणार तू आली जर तर माहिती पडणार ना साडी आहे

हा मग लवकर आले तर कारण मी आज संध्याकाळी जायचं आहे मुंबईला

आता दोन तीन साड्या आहेत पण तुला कुठली पसंत पडते काय माहिती मला हो हो आहे हो तू ड्रेस घाल जायचं आहे पण मला मुंबईला जायचं आहे आमच्या घरात लग्न पण आहे ना मग कपडे पण आणि कार्यक्रम पण आहेत ना हां तर होळीचे पण कपडे मुलांना नवीन घेतले नाही मग त्यांना आता लग्न पण आहे मग त्याच्यामध्ये दोन्ही काम होतील ना म्हणजे होळीच्या निमित्ताने ते कपडे लग्नाला होतील हो पोळया बनवत आहेत अगं हल्ली कोण करतो पोळया बिल्या रेडीमेड भेटतात त्याच घेतात हल्लीचा काय जमाना आहे अगं पण पूर्वीसारखे कसे पूर्वी सकाळी लवकर बायका उठायच्या पोळ्या करायच्या रांगोळी रांगोळ्या करायच्या सारवणं करायच्या आता लाद्या आल्यात तर कोण सारवतो आहे आणि कोण रांगोळ्या काढतो आहे सगळा बदलला जमाना कपडे पण बघ आई कपडे पण बघ अगं पहिल्या नऊवारी लावायच्या तर आता काय कोण पॅन्ट काय घालतो कोण बॉल पॅन्ट काय घालतो कोण जिन्स काय घालतो कोण लेगीज काय घालत आहेत काय वाटेल ते घालतात आत्ता पाहिल्यासारखं राहिलं आहे काय काय लोक बायका लवकर उठून नऊवारी साडी अंबाडा वेणी बिणी घालायच्या सकाळी उठून रांगोळ्या काढायची

अगं अगं पण मी काय बोलते अगं पण माझे इथं सासू सासरे आहेत ना मग मला तर करणंच भाग पडतो सगळा आटपून मला जायला लागतो ना कुठं जायचा असलं तर आता तू माझी खास मैत्रीण म्हणून पहिली तुझ्याशी बोलते तरी टाइम पण नाही भेटत

ओके ठीक